हॅलो हां लजीज पिझ्झा ना हां मी ऐश्वर्या कुलकर्णी बोलते मी झोमॅटोच्या ॲपवरून सव्वा पाच वाजता ऑर्डर दिली होती एक व्हेज पिझ्झा सांगितला होता हां सव्वापाचला सांगितलेला सहापर्यंत यायला पाहिजे होता हां मग पाठवला आहे का तुम्ही कारण अजून तरी काही आला नाही आहे अच्छा आत्ता पाठवायला लागला आहे हो बरोबर आहे पाऊस आहे ना ठीक आहे हां मग मला जरा कोल्ड कॉफी त्यात ॲड करायची होती करता येईल का हॉट कॉफी कोल्ड कॉफी नाही आहे का मग बरं बरं ठीक आहे चालेल मग हॉट कॉफी पाठवा हां ओके